हो चला तर मग आज मी तुला बिर्याणीची रेसिपी सांगते सर्वात पहिलं काय करायचं एक किलो चिकन घेऊन यायचं आता ते चिकन आणलं का एकदम स्वच्छ पाण्याने धुवायचं त्याचन ते पण तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुऊन काढायचे मग एका बाऊलमध्ये स्वच्छ बाऊलमध्ये ते घ्यायचं घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे मसाले आहेत आता मी तुम्हाला मसाले सांगते आपण जे मसाले घेतो त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घ्यायचा त्याच्यानंतर दही घ्यायचं हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडीशी टामॅटो पण घेतले तरी चालेल कोथिंबीर घ्यायची अद्रक घ्यायची लसन घ्यायचा त्याची काय करायची बारीक पेस्ट करून घ्यायची आं बारीक एकदम मीठ वगैरे टाकून मिक्सरमधून सगळं बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्या चिकनची आणि जे आहे कच्चं चिकन आहे त्याच्यामध्ये ते काय करायचं मिक्स करायचं त्याच्यानंतर आपण गॅसवर एक छोटीशी कढाई ठेवायची त्याच्यामध्ये तीन ते चार कांदे घ्यायचे ते लंबे कापून घ्यायचे त्यांना असं लाल रंग येईपर्यंत क्रिस्पी तळून घ्यायचं ते तळून घेतला का त्याला थंड होऊन द्यायचं आणि ते जी बिर्याणी आहे त्याच्यामध्ये बिर्याणीचा जो मसाला केला आहे चिकनचा त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं आणि थोडंसं साईटला ठेवायचा आता काय करायचं एक छोटंसं एक जर तर एक किंवा दोन किलोचं छोटंसं बाऊल घ्यायचा जो आपल्याला गॅसवर ठेवता येईल त्याच्यामध्ये काय करायचं दोन ते अडीच लीटर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडीशी एक दोन इलायची टाकायची तेजपत्ता टाकायचा थोडेसे जिरे पण टाकायचे आणि थोडं तेल टाकायचं मीठ पण चवीजनुसार टाकायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची आता काय केलं आपण एक किलो चिकन घेतलं आहे तर मग आज आपण एक किलो तांदूळ सुद्धा घेऊ म्हणजे कशी बिर्याणी आपली दोन किलोची होईल म्हणजे दोन किलोची बिर्याणी तर एकदम व्यवस्थित आपल्याला त्याची मेजरमेन्ट होईल किंवा ती व्यवस्थित खायला सगळ्यांना पद्धतशीर वाढवता येईल तर चला तर मग आपण बिर्याणीची सुरुवात करूया बिर्याणीच्या सुरुवातीला आता जे आपण बाऊलमध्ये पाणी वगैरे ठेवला आहे गॅसमध्ये पातेलं तर त्याच्यामध्ये काय करायचं पाणी वगैरे उकळी आलेली असेल तर त्याच्यात एक किलो तांदूळ टाकायचे ते अर्धेकच्चे ना शिजून घ्यायचे आणि ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे ते अर्धेकच्चे वाफेमध्ये पण ते बऱ्यापैकी कवर होतील मग ते काढले की जे प आता आपण जो चिकनचा मसाला आहे तो काय करायचा गॅसवर चढवायचा जे चिकन वगैरे चिकनमध्ये जे सगळे मसाले वगैरे मिक्स केले आहे ते पूर्ण एक पातेलं गॅसवर ठेवायचं त्याच्या त्याच्या काय करायचं सगळं मसाले वगैरे चेक करून घ्यायचे की सगळे व्यवस्थित आहे का ते टाकले की मग त्याला व्यवस्थित तरी दहा मिनटं बॉईल करून घ्यायचं ते झालं का मग तर जे आपण तांदूळ बॉईल केले होते साईटला ठेवलेले होते पाणी गाळून घेतलं होतं आपण त्याचं ते तांदूळ त्या दम बिर्याणीवर एक एक एक लेयर देत चालायचे आणि